भविष्यात मराठी भाषेला जर प्रोत्साहन द्यायचा असेल तर मराठीचा वापर सगळीकडं झाला पाहिजे शाशीक स्तरावसद्धा प्रत्येक कागदपत्र आज महाराष्ट्राध्ये मराठीचा भाषाचा वापर न होता दुसरी भाषा आपल्यावर लादली जाते आणि त्यामुळे काय झाले मराठीचा थोडासा जसं पाहिजे तसं प्रत्येक राज्य आपल्या आपल्या भाषेला जसं स्थान देतो तसं मारता आता भारतात सध्या महाराष्ट्रात गव्हर्मेंटनं मराठी अशी कंपल्सरी प्रत्येकविध केलेलं आहे पण त्यामुळे मराठी भाषा जोपर्यंत स् कंपल्सरी होणार नाही शिक्षणामध्ये पहिलीपसून तोपर्यंत मराठीचा उत्कर्ष होणार नाही आणि आज कसं जवळपास सगळ्या इंग्रजी स्कूलचं सगळ फॅड झालं आहे आणि आज त्यामुळे आपल्या मराठी शाळा मागं पडत आहेत आणि लोक सगळे आजकाल परत इं इं इंग्लिश स्कुलच्या पाठीमागं आहेत आणि मराठी माध्यमातून जे आज ज आय एस आय मराठी भाषेचा होणारेसुद्धा होतात पण लोकांची अपेक्षा मायबापाची काय झाली का आपल्या मुलगा इंग्रजी स्कूलमध्ये जायला पाहिजे लहानपासून इंग्रजी बोलायला पाहिजे पूर्वीच्याकाळी पाचवीपरे पाचवीच्यानंतर इंग्लिश सुरवात होती पण आता सेमी इंग्लिश दुसरी तिसरीपासून झालेलं आहे पण मायबापाचा ओढ सगळा इंग्रजी माध्यमाकडं आहे आणि त्यामुळं मराठी भाषेवर थोडं कमी पडतो तरी शासनात त्या मराठी भाषेवर कंपल्सरी करून मराठी भाषा कसे वा वाढता येईल आणि मुला सगळ्या कसं हा प्रयत्न करणं आवश्यक आहे तर मराठीचा उत्कर्ष होईल आणि आज मराठी सगळं आपण बोलण्यालासुद्धा मराठी भाषा आपण ब मराठी भाषा वापर कमी करतो पण ते हिंदी भाषा मराठीत दुसऱ्याचा भाषेचा वापर जास्त करतो त्यामुळं आता महाराष्ट्रात मराठीच बोललं पाहिजे जसं कन्नडमध्ये कन्नड म तामिळनाडूमध्ये तामिळ बोलतात हिंदी बोला गेलं लोक हसतात त्या ठिकाणी पण तशापर्यंत जसं आपल्या बा महाराष्टामध्ये होणं आवश्यक आहे तर मराठीचा उत्कर्ष होईल